मराठी भाषा मराठी भाषेबद्दल काय बोलावं संत ज्ञानेश्वरांनी अमृतातही पैजा जिंके असं आपल्या मराठी भाषेचं वर्णन केलं आहे मराठी भाषा ही थेट आहे त्यात अतिशय प्रत्येक शब्दावरती जोर दिला जातो प्रत्येक अक्षरावर जोर दिला जातो प्रत्येक शब्द आणि अक्षर हे शुद्धच उच्चारावे अशी मराठी भाषेचा आग्रह आहे भले मराठीची ती कुठलीही उप उपजा उपभाषा असूदे वऱ्हाडी असू दे खान्देशी असू दे मालवणी असू दे कोकणी असू दे प्रत्येक उच्चार हा स्पष्ट आणि शुद्ध आणि काना मात्रा वेलांटीचं तर व्यवस्थित केला जातो अशी एक असं एक मराठीचं वैशिष्ट्य आहे मराठीचं व्याकरण तसं सहजच आहे ते थोडंसं संस्कृत भाषेच्या अंगाने जातं तर मराठी भाषा ही आमची अशी थेट वळवावी तशी वळते असं म्हणतात कारण मराठी भाषेची शब्दांचे अर्थही अनेक आहेत आणि ते कोणत्या प्रकारे वापरतो आहे ते जरी आपण बघितलं तरी त्यात पण वेगवेगळे प्रकार आहे त्यामुळे एकच शब्द वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अर्थाने वापरता येतो तर अशी ही मराठी भाषा तशी बघायला गेली तर साधी सरळ सोप्पी पण कधीकधी स ज्याला माहीत नसेल ज्याला ती कशी वापरायची माहिती नसेल त्यासाठी ती तेवढीच क्लिष्ट आणि समजता न येण्यासारखी पण तरीही ती रसाळ गोड आणि त्यात अनेक साहित्य निर्माण झालं आहे तर अशी ही मराठी भाषा तिचा प्रत्येक भारतीयालाच म्हणजे प्रत्येक मा महाराष्ट्रीयन माणसाला तर आहेच पण प्रत्येक भारतीय माणसालाही त्याचा अभिमान वाटावा अशी ही मराठी भाषा मराठी भाषेत अनेक चांगली साहित्यं अनेक काव्यसंग्रह निर्माण झाले तर अशी ही मराठी भाषा या विषयी आम्हाला अभिमाने